वावरात गहू किंवा ज्वारी किंवा बराटी ही लागवडच पावसामध्येच करायची असते आणि हे पावसाचा अंदाज पाहूनच ठरवावे लागते जर पाऊस मध्यातच आला तर पिकं नाश होतील आणि जर वेळेवर पीक पेरल्यानंतर जर आला म्हणजे धान पेरल्यानंतर जर आला तर खूप फायदा होतो म्हणून पिकाची लाग लागवड ही अशाप्रकारे केली जाते